माझ्या बाबांनी मला लहानपणी एक डॉल दिली होती तर ते माझ्यासाठी आज पण खूप खास आहे मी लहान असायचे तर डॉलसाठी खूप रडायचे तर माझ्या पप्पानी मला अगदी पैसे जोडून त्यांनी मला एक डॉल घेऊन दिली होती तर ती डॉल मी नं आजपण जपासून जोपासून ठेवली आहे आणखी जेव्हा जेव्हा मी त्या डॉलकडे बघते तर मला माझ्या लहानपणीची गोष्ट खूप आठवण येते आणखीन ती गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे कारण की ती माझ्या वडिलांनी मला दिली होती डॉल गिफ्ट म्हणून तर ती गोष्ट माझ्यासाठी आज पण खूप खास आहे